मी राहणारा धाराशिव जिल्ह्यातील असल्यामुळे या ठिकाणी पुराचे प्रमाण खूप कमी आहे काही काही खूप खूप वर्षातून दशकातून कधीतरी आणि काही स्पेसिफिक जागेमध्ये काही स्पेसिफिक ठिकाणीच हा पुराचा कधीतरी हा प्रसंग येतो इकडे जास्त पर्जन्यमान नसल्यामुळे इकडे काही प्रमाणत तशा मोठ्या नद्याही नाहीयेत आणि तसे मोठ्या प्रकारचे धरणही नसल्यामुळे या ठिकाणी पुरचे प्रमाण खूप कमी आहे पुराचा इतिहास असा धाराशिव जिल्ह्याला खूप कमी आहे त्यामुळे जरी असा काही प्रसंग आला किंवा अशे काही गोष्ट घडत असेल तरी प्रशासनाच त्या ठिकाणी त्यांचे उपायोजना आहेत ते त्याप्रमाणे त्या गोष्टीचे निरासन करतात